मी काही दिवसांपूर्वी लिनोवाचा स् टॅब विकत घेतला सात इंचाचा आहे पण ॲक्च्युली मी ऑनलाईन मागवलेला त्याची क्वालिटी भरपूरच खराब आहे सगळ्यात आधी म्हटलं तर त्याची बॅटरी लाईफ बॅटरी लगेच उतरते म्हणजे मी एक दोन गेम खेळलो एक अर्धा एक तास तर आणि त्याची बॅटरी बघितली तर शंभर टक्क्याहून सरळ ती चाळीस टक्क्यांवर आलेली त्याच्यानंतर चार्जिंगला पण भरपूर वेळ लागतो एक कमीतकमी पाच ते सहा तास लागतात फुल चार्ज व्हायला जर आपली बॅटरी पाच सहा पर्सेंटवर असेल आणि आपण चार्जिंगला लावला तर ते शंभर टक्के होईपर्यंत एक पाच ते सहा तास नक्कीच लागतात टच एवढा खास नाही आहे त्याच्यानंतर त्याचे जे फंक्शन्स आहेत ते एवढे युजर फ्रेंडली नाहीत म्हणजे कोणालाही आरामात थोडेसे वेगळ्या प्रकारचे फंक्शन्स आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे इनबिल्ट ॲप्स असतात ते पण भरपूर कमी दिलेले आहेत तर अशाप्रकारे मला जो प्रॉडक्ट आहे तो बिलकुल आवडला नाही आहे